महाराष्ट्र दौऱ्याचा जर विचार केला तर पुण्यापासून जर सुरुवात केली तर गणपती पुणेसारख्या प्रसिद्ध पर्यटकासाठी छान अशी व्यवस्था आहे आणि तिथं घुमन्यासालाईक आणि बघन्यासलाईकच खूप अशी व्यवस्था आहे तिथून जर समोर गेलं तर मग औरंगाबादला अजिंठाच्या वेरूळ लेण्या आहे वेरूळ लेण्या सुद्धा बघण्यालायक आहे तिथे गौतम बुद्धाच्या प्रतिमा वेरूळच्या लेण्यामध्ये कोरलेल्या आहे आणि ते बघण्यासारखं आणि प्राचीन संस्कृती असल्यामुळे बघण्यासारखं आहे त्याच्यामुळे समोर गेल्यानंतर मग आणखी कोल्हापूरला मग तुळजाभवानीचं मंदिर आहे मंदिरामध्ये तुळजाभवानीची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्या मूर्तीला बघण्यासारखं आहे आणि तिथे खूप भाविक भाविकाची गर्दी असते आणि भाविक खूप सारे येत असतात त्याच्यामुळे ते सुद्धा बघण्यासारखं आहे त्याच्यासमोर इकडे आलं जर नागपूरला जर नागपूरमध्ये दीक्षाभूमीसारखा स्पॉट आहे आणि तो इव्हन दर्जाचा स्पॉट आहे त्या तो स्पॉट जर बघण्यासारखा असल्यामुळे तिथे सुद्धा लोक लोक दरोजच जात असतात आणि तिथे गेल्यानंतर तिथे त्यांना गौतम बुद्धाची प्रतिमा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची प्रतिमा बघायला मिळत असते आणि बाहेरील सौंदर्य आणि तिथल्या आतलं सौंदर्य हे बघण्यासारखं आहे आणि साईडलाच जर बघितलं तर गणेश टेकडी सुद्धा आहे गणेश टेकडी सुद्धा रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे आणि तिथे सुद्धा भाविकांची खूप गर्दी होत असते आणि छानसं असं बघण्यासारखं गणेश टेकडी सुद्धा आहे